मराठी व्याकरण म्हणजे मराठी भाषेचं स्पष्टीकरण करणारं शास्त्र व्याकरण ही भाषा कशी आहे हे दाखवतं आपण जे बोलतो किंवा लिहितो ते नीटनेटकं व्यवस्थित आकर्षक शुद्ध ठेवण्याच्या दृष्टीनं व्याकरणाची मदत घेता येते वर्ण शब्द पद वाक्य भाषा व्यवहारातील सुयोग्य उपयोग या सर्वांचा अभ्यास व्याकरणामध्ये येतो मराठी वाक्य हे प्रामुख्यानं कर्ता कर्म आणि क्रियापद यांनी बनलेलं असतं नाम हे पुल्लिंग स्त्रीलिंग नपुस नपुसकलिंग या तीन प्रकारांमध्ये असतं संख्या या एक वचनात आणि अनेक वचनात सांगितल्या जातात तर विभक्ती या कर्ता कर्म साधन स्थान आणि संबोधन यासाठी योजल्या जातात मराठी भाषेनं संस्कृत भाषेतील नपुसकलिंगाचा वापर कायम ठेवलेला आहे मराठी क्रियापदं ही वर्तमान भूतकाळ आणि भविष्य काळ असे का काळ दर्शवतात क्रियापदं त्यांच्या कर्त्याशी सुसंगत होऊन कर्तरी प्रयोग आणि कर्माशी सुसंगत होऊन कर्मणी प्रयोग यांची रचना होते वाक्य मराठी व्याकरणात वाक्याच्या प्रकारांची तीन प्रकारने तीन प्रकाराने आपल्याला विभागणी करता येते म्हणजे अर्थावरून पडणारं पडणारं वाक्य विधानाच्या संख्येवरून पडणारं वाक्य आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणारं वाक्य वाक्य नेमकं कोणता अर्थ व्यक्त करतं यावरून वाक्याचे प्रकार पडतात विधानार्थी वाक्य प्रश्नार्थक वाक्य उद्गारार्थी वाक्य होकारार्थी वाक्य नकारार्थी वाक्य आणि क्रियापदाच्या रूपावरून पडणारे वा वाक्यांचे प्रकार हे स्वार्थी वाक्य आज्ञार्थी वाक्य संकेतार्थी वाक्य त्याचबरोबर विधानाच्या संख्येवरून पडणारेसुद्धा वाक्याचे प्रकार आहेत म्हणजे केवल वाक्य संयुक्त वाक्य मिश्र वाक्य अशा पद्धतीने मराठी भाषेमध्ये व्याकरण आणि उच्चार यांची वैशिष्ठ्य वेगवेगळी आहेत आणि त्या वाक्यावरूनच ते वाक्य कोणत्या प्रकारात मोडतं हे आपल्याला त्या चिन्हावरून लगेचच कळून येतं त्यामुळे ती ओळखण्यासाठी ही वेगवेगळी वैशिष्ट्य वापरली जातात प्रश्नार्थक वाक्य असेल तर त्याच्या पुढे प्रश्न चिन्ह दाखवलं जातं उद्गारवाचक असेल तर उद्गार चिन्ह दाखवलं जातं असे वाक्यांचे वेगवेगळे प्रकार पडतात एखादी आज्ञा असेल तर त्या वाक्यातून सांगितली जाते त्यावरून ते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे हे सहज लक्षात येतं अशा पद्धतीनं मराठी भाषेमध्ये व्याकरणाला खूप महत्त्व आहे एखादा अनुस्वार जरी चुकला तरी वाक्याचा अर्थ बदलतो त्याचं उदाहरण द्यायचं झालं तर असं देता येईल की मी लवकर घरी आले नाही म्हणून आई चिंतेत पडली आणि या चिंतेत मधला या शब्दामधला जर चिंता या शब्दावरचा अनुस्वार काढला तर आई चितेत पडली असा अर्थ होतो त्यामुळे मराठी भाषेमध्ये अनुस्वार ऱ्हस्व दीर्घ रुकार याला खूप महत्त्व आहे